महाराष्ट्रामध्ये गणपतीच्या वेळेस लेझीम वगैरे खेळतात आणि झांज वाजवतात तर मग त्याच्यामध्ये ग्रुपने सगळेजण हे करतात आणि दांडीयापण खेळेतात नवरात्रामध्ये असे पारंपरिक खेळ आहेत त्यामध्ये सगळे एकत्र जमतात आणि गरबा खेळेतात सगळेजण एकत्र येऊन त्याच्यामध्ये आनंद लुटतात